माझं बालपण पूर्ण मामांच्या घरी झालं आहे या कॉलनीत त्या कॉलनीत राहायच्या टाईमला मी माझे खूप सारे मित्रमेैत्रिणी होते आम्ही रात्री सहा संध्याकाळची वेळ झाली सहा सातची वेळ झाली तर आम्ही सगळे एकत्र जमायचो छान गप्पा गोष्टी मारायचो छान खेळायचो मस्ती करायचो खेलबांडुळं खेळायचो लगोरी खेळायचो खो खो धावणी शिपटणी कबड्डी असे खूप खेळ खेळलो आम्ही आणखी आता ते सगळे मोठे झाले मी माझं पूर्ण पहिली ते दहावी शिक्षण राणी लक्ष्मीबाई स्कूलमध्ये केली ही शाळा खूप छान छान हिरवागार निसर्ग तिथले शिक्षक वगैरे शिक्षक शिक्षिका सगळे चांगले प्रेमळ स्वभावाचे होते आणखी तिथे त्या शाळेत मला खूप असं आपुलकीचं केलं होतं आत्ता पण मी त्या शाळेत गेली की मला खूप छान वाटते माझ्या पूर्ण जुन्या गोष्टी आठवायला येते त्या शाळेत अशा खूप आठवणीसारख्या गोष्टी केलेल्या आहे तिथे गेली की तिथे छान मला पूर्ण माझं बालपण माझ्या डोळ्यासमोर येते माझ्या शाळेत एक पंधरा मिनटाची सुट्टी असायची आणखी एक वीस मिनटाची सुट्टी असायची वीस मिनिटाच्या सुट्टीत आम्हाला खिचडी भेटत होते छान आहार पोषण मिळत होते पुस्तकं तर आम्हाला शाळेतूनच मिळायचे तर आम्हाला पुस्तकांचा खर्च नव्हता पुस्तके मिळाल्यानंतर आम्ही छान अभ्यास करायचो त्यानंतर आम्ही मैत्रिणी त्या ब्रेकमध्ये मैत्रिणी एकत्र राहायचो छान खेळायचो गप्पा मारायचो स्कूलमधला गेम आमचा बसलेला म्हणजे चोरचिठ्ठ्या आम्ही चोरचिठ्ठ्या जास्त खेळायचो आणखी टिचर काही म्हणावं नाही म्हणून आम्ही टिचर दिसल्या की आम्ही छान गपचूप एकत्र म्हणजे अभ्यास करायचो की जे की टिचरने काही म्हणायचं म्हणावं नाही म्हणून आणखी टिचर गेल्या की आम्ही छान चोरचिठ्ठ्या खेळायचो असं माझं बालपण आणखी मी छोट्यापणी खूप जास्त मस्तीखोर होती पण तितकीच हुशार पण होती अभ्यासाबाबतीत माझं सगळं कम्प्लीट राहायचं तर खेळण्याबाबतीत पण मी फर्स्ट असं माझं बालपण होतं ते मला आत्ता पूर्ण आठवते छान डोळ्यासमोर दिसते